मी जे ब्लेजर घेतलं होतं खूप छान होतं ते खूप चांगला दिसत होतो मी त्यामध्ये खूप जणं पहात होते मला असं खूप स्टाईलिश वाटत होतं खूप जणं खूप पोरी वगैरे वगैरे पहात होती